हो हो हो आपण हा मयूरी बोला अच्छा हां हो हो आपल्याकडे हॉटेल पण आहे महाराष्ट्रामध्ये जो ब्रेकफास्ट फेमस आहे तर तो आपल्याकडे चना पोहा हा खूप जास्त प्रमाणामध्ये प्रसिद्ध आहे त्यानंतर पुरी भाजी आहे प्रसिद्ध आणि उपमा प्रसिद्ध आहे आपल्याकडे हां हा तर चना पोहे जे आहे तर हे पोल्ह पोहे असतात आपल्याकडे आणि पोह्यासोबत आपण चनाचं असतं त चण्याचं रस्सा देतो आहोत आपल्याकडे रव्यापासून क्वांटिटी एका व्यक्तीला पुरेल अशी काँटिटी येते इथे हां एका व्यक्तीसाटी ती सफीशन्ट असते आणि कॉलिटी बरोबर असते चांगली असते आपल्याकडे याच्या व्यतिरिक्त पण बरेच आयटम आहेत आपल्याकडे खिरा आहे हां हां महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे जास्तीत जास्त चना पोहा आणि उपीट हेच जास्त प्रसिद्ध आहे आपल्याकडे याचं स्टार्टिंग जे आहे पंचवीस ते तीस रुपयापासून स्टार्टिंग आहे हां आणि तुम्ही जर वेगवेगळ्या ठिकाणी गेले तर तुम्हाला त्याचे रेट पण बदललेले भेटतील पण आपल्याकडे इथे पंचवीस रुपये प्लेट आहे

हो आपल्याकडे हे प्रसिद्ध आहे हो हो कॉलिटी बरोबर अहे

हो हो इथे हॉटेल पण आहे तर तुम्ही हॉटेलमध्ये इथे बुकिंग करू शकता तर तुम्हाला ब्रेकफास जो आहे कॉमप्लीमेंटरी असतो त्याच्या सोबत

ओके मॅम ठीक आहे हां हां थँक यू मॅम